हां हॅलो हो हो सुचेतामधून बोलते ओके ओके हो हो नक्कीच नक्कीच मला पहिल्यांदा आधी सांगा तुमच्या डेट्स काय आहेत म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला ॲडजस्ट करता येईल आणि हां आणि तुम्ही कुठून मी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर हे दोन महिने आहेत ते सजेस्ट करते आहे कारण त्यावेळेला ना तिकडे छान उन्हाळा असतो अदरवाईज जरा थंडी असते त्यामुळे उन्हाळा हा बेस्ट राहील आणि मला असं वाटतं पंचवीस ते तीस हा तर पिरियड खूपच छान आहे ख्रिसमसचं सगळं वातावरण असतं आणि आत्ता आमच्याकडे म्हणजे काही एक दोन सीट्स अवेलेबल आहे तर तुम्ही जरा विचार करा त्याच्याबद्दल सो धीस इज अबाऊट अवर सीट पण अजून तुम्ही मला असं जरा सांगा की तुम्ही आधी कधी गेलेलात का बाहेर बाहेरच्या देशांमध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे का हो ओके मग तुमच्याकडे पासपोर्ट असेल तुमचा बरोबर हां आणि तो पासपोर्टची पक्त एक सांगा तो रिन्यू केला आहे का त्याची डेट काय आहे रिन्यूअलची येस येस येस अगदी बरोबर तुम्ही नोव्हे म्हणजे इन्स्टेड ऑफ डिसेंबर तुम्ही नोव्हेंबरमध्ये जायला प्रिफर करता आहे ह बरं बरं तर न्यूझीलँडमध्ये जाण्यासाठी इट्स द लॉन्ग जर्नी हे तुम्हाला माहिती आहे हां त्यामुळे बरं मग तुम्ही मला सांगा तुम्ही कुठून बोलतात पुण्यातून ओके मग तुम्हाला ना आधी मुंबईला यावं लागेल मुंबईवरून तुम्हाला प्लेन घ्यावं लागेल तर प्लेन तो जो आहे तो लॉन्ग जर्नी असल्यामुळे तुम्हाला ब्रेक जर्नी करावं लागेल हां त्याचे दोन तीन ऑप्शन्स आहेत पण त्या मला जे वाटतं हे सोयीचं आहे तर मुंबई सिंगापूर एक तुम्ही डायरेक्ट फ्लाईट घेऊ शकता आणि सिंगापूरला थोडा हॉल्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला ब्रिजबेनपर्यंत एक घ्यावी लागेल आणि मग ब्रिजबेनमधून ऑकलंडपर्यंत एक आहे म्हणजे तुम्हाला ऑकलंडला जायचं आहे की अजून दुसरीकडे कुठे जायचं आहे न्यूझीलंडमध्ये

ओके हो नक्कीच मेल करते मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर व्हॉट्सॲप पण होऊ शकतं आहे आणि तुम्ही जेव्हा इथून जाल तर ऑकलंड हे तिथली बिग सिटी आहे आणि जनरली लोक ऑकलंडला प्रिफर करतात आणि ऑकलंडला स्टे करून मग तिथून ते जातात आता तुम्ही एकटे जाणार आहात तर तुम्हाला तिथे राहायची वगैरे व्यवस्था तुमचे कुणी रिलेटिव्स तिकडे आहेत का ओके ओके बरं ओके बाय